मी कोणताही पदार्थ बनवताना त्यात जास्त करून म्हणजे जो पदार्थ बघून मी त्याच्यामध्ये मी काही सिक्रेट साहित्य टाकते म्हणजे जेव्हा भात म्हणजे असं फोडणीचा भात फोडणीचा भात म्हणजे पुलाव किंवा जर चिकन जे हे करायचं असतं जे कोण कोण टाकत नाही पण मी जास्तकरून अशा सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणजे आमटी असो किंवा काय खडे मसाले टाकते कारण खडे मसाले जेव्हा आपण टाकतो त्यात एक वेगळी टेस्ट येते आणि जेव्हा मी गोड पदार्थ करते ना तेव्हा मी गोड पदार्थांमध्ये नारळाचा रस घालते कारण नारळाच्या रसाने ना एक चांगला गोडवा येतो एक चांगलं चव लागते आणि ते जे पदार्थ आपला असतो आणि तो कुठलाही पदार्थ मी जास्त वेळ शिजवते म्हणजे जेवढे शिजवायला पाहिजे त्याहून थोडे जास्त कारण शिजल्यानंतर म्हणजे अशी जा पदार्थ बघून शिजवते म्हणजे जो कमी शिजला पाहिजे त्याला तेवढाच ह्याने करते पण काही सिक्रेट साहित्य म्हणजे बघायला गेलं तर मला तर गोड पदार्थांमध्ये मी नारळाचा रस टाकते आणि जर स्पाईसी करायचं असेल तर त्यात खडे मसाले हे टाकतात सगळे बट खडे मसाले आणि एक प्रत्येक गोष्टीत असं एक आलं लसूण पेस्ट ह्या काही गोष्टी आहेत त्या मी टाकते आमटीमध्ये पण मी टाकते कारण आमटीमध्ये ते टाकल्यानंतर एक चिकनसारखा फ्लेवर येतो त्याला त्यामुळे ते चांगलं लागतं आणि आणि असं काय नाही एवढ्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते